माझ्या घरी खू खूप प्रकारचे झाडं आहेत फुलांचे झाडं झालं झेंडू झालं जास्वंद तीन चार प्रकारचे आहे गुलाबांचे आहे शेवंतीचे पण पाच सहा प्रकारचे झाडं आहेत आणि असे खूप सारे झाडं आहेत नवीन नवीन मोगऱ्याचं झाड आहे ते लिलीचं झाड आहे आम्ही लोटस पण लावलं होतं अगोदर पण ते आता नाही आहे आणि अजून आणि अजून खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि रोपं आहे आमच्या घरी आणि जसं वेली म्हटलं तर शेंगांच्या वेली असतात चवळीच्या शेंगांचा वालाच्या शेंगांच्या वेली वगैरे वाटाण्याच्या अशा वगैरे आहे आणि आणखी ते जे बाकी मा मार्केटमध्ये जे मिळतात त्याच्यापेक्षा घरच्या चांगल्या र असतात आणि आपण बघितलं तर असे झाडं जे खूप नवीन नवीन जे झाडं मिळतात विकतचे ते आपल्या घरी नाही लागत आणि ते जर तेच झाडं आपण आणून आपल्या घरी जर त्यांची चांगल्या प्रकाराने जर केअर घेतली तर तेच अजून चांगली झाडं होतात शूचे वगैरे